आपल्या इथे पर्यटन आता खूप ठिकाणी पर्यटनस्थळे झालेली आहेत आणि पर्यटनस्थळं म्हटलं की तिथं लोकं स्थायिक होतात तिथे व्यवसायांचं खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते त्याच्यामुळे पर्यटन म्हणलं की लोकांचे जे गरीबगोर लोकं असतात त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होते त्यांना मदत केली जाते आणि असं प्रत्येक ठिकाणी व्यवसायाला गेल्यानंतर आपण गोरगरीबांना दान वगैरे केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण पर्यटका ठिकाणी गेल्यानंतर व्यवसायांना वेगवेगळ्या प्रकारचे तिथल्या गोष्टी खरेदी करू खरेदी करावी आणि तिथल्या लोकांना मदत करावी अशी माझी तरी इच्छा आहे सो तुम्हीपण प्रत्येक ठिकाणी पर्यटनस्थळी ट पर्यटनस्थळी गेल्यानंतर तिथले जे व्यावसायिक मूळ आहेत त्यांना खरेदी करून मदत करा